हॅलो अं हा बोला अं हा मॅडम सत्यम् टेक्सटाईलमधून बोलत आहो बोला नमस्कार मॅडम

अच्छा अच्छा अच्छा आं मॅम आपल्याकडे सगळ्याच व्हरटी व्हरायटी आहे इंडियामधल्या कोल्हापुरी मराठी प्रॉपर मराठीवाली झाली जरीची साडी झाली पैठणी पण आहे सगळ्या साड्या आहेत मॅडम आपल्याकडे हां हां एकदम बरोबर सगळ्या साड्या आहेत मॅम आपल्याकडे अ पैठणी आहे मॅडम पंचविसशे

आ सिल्क सिल्कची ना मॅडम ते चार हजारापासून सुरु होते तर ते पंधरा वीस हजारापर्यंत आहेत

एक पैठणी अच्छा ठीक है चालेल हां हां

ड्रेसेसमध्ये पण सगळे आहेत मॅडम आपल्याकडे पंजाबी आहे अ नॉर्मलवाला आहे सगळेच आहे वेस्टर्नमध्ये पण आहेत आपल्याकडे

ठीक आहे चालेल अं पंजाबी येऊन जाणार मॅडम तुम्हाला ब हजार पंधराशेपर्यंत येऊन जाणार तो

हो मॅडम दिवाळीच्या आधी मिळून जाणार तुम्हाला होम डिलिव्हरी पाहिजे असणार तर ते पण होऊन जाणार आपल्याकडून ठीक आहे चालेल बोला फोर झिरो फोर न्यू एजन्सी अं ठिक आहे चालेल अ ठिक आहे चालेल अं हो मॅडम अं एक दोन दिवसामध्ये होऊन जाणार डिलिव्हरी डोंट वरी ठिक आहे चला धन्यवाद